आमच्या इकडं टायटल नेममध्ये पाटील देशमुख सरदेसाई ब्राह्मण कोमटी मारवाडी पटेल यादव सूर्यवंशी सरदेसाई अशा प्रकारे समजा पदव्या असतात तर त्याच्यामध्ये जुन्या याच्यामध्ये छत्रपती सरदार अशा प्रकारे पदव्या असतात